हां सर मला आम आमच्या बाळाचं जन्म प्रमाणपत्र काढायला मी पाट म्हणजे हां काढायसाठी मी अर्ज केलेला आणि ते जन्म प्रमाणपत्र मला मिळालं आहे फक्त त्यात भरपूर अशा चुका झालेल्या आहेत आणि ते करेक्शन करून हवे आहेत आम्हाला ते कशा करेक्शन करायच्या त्या फक्त काय त्याची प्रोसेस काय आहे ते फक्त सांगा त्यामध्ये त्याचं नाव पण चुकलेलं आहे आणि ॲड्रेस पण चुकलेला आहे त्याचं मोबाईल नंब म्हणजे तिथं पेरेंट्सचं नाव आणि ॲड्रेस आणि मोबाईल नंबर सगळ्याच गोष्टी मध्ये स्पेलिंग मिष्टेक वगैरे आहे ते आम्हाला दुरुस्त करून हवे आहे हां त्यासाठी काय काय तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे द्यायला लागतील किंवा त्याचे प्रोसेस काय आहे ते त्याची माहिती हवी होती प्र नाही सगळंच एकदम करेक्ट हो ॲड्रेस प्रूफसाठी काय काय लागणार आणि नाव बदलासाठी काय काय लागणार हां ती जर थोडं अर्ज हां तो ते थोडं जास्त एमर्जन्सी अर्जंट हवं होतं आम्हाला ते नंतर पुढं त्याच्या नावावर त्या बँक अकाउंट काढायचं असल्यामुळे ते आम्हाला पुढे द्यायचं आहे हां त्यामुळे ते लवकरात लवकर जेवढं मिळेल तेवढं चांगलं असं पाहिजे होतं फक्त माहिती कशी अपडेट करायची हे फक्त त्यांच्या हां त्यावरती पाहिजे होतं आणि कोणती कोणती डॉक्युमेंट्स त्यात अप अपलोड करायची हे पण सांगा थँक यू